माझ्या मुलीने एकदा माझ्यासाठी ऑनलाइन साडी विकत घेतली होती ती साडी मला खूप आवडली होती त्या साडीचा रंग आणि किंमत पण कमी होती म्हणून माझ्या मुलीने ती साडी माझ्यासाठी घेतली पण जेव्हा एक पोरगा घरी घेऊन आला तेव्हा मी ती साडी उघडून पाहिली तर ती साडी नव्हती कापलेले कापडाचे तुकडे होते मग मी माझ्या मुलीला फोन केला आणि तिला सांगितले का तू साडी बुक केली होती ना तर त्याच्याबद्दल कापडाचे तुकडे आलेले आहे तर माझ्या मुलीने फोन केला परत घेऊन जा म्हणून तर त्या कंपनीवाल्यांनी ती साडी परत नेली नाही आणि ती आमचे पैसे पण परत दिले नाही म्हणून मी खूप नाराज झाले होते